रनिंग केल्यामुळे धावल्यामुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची सुस्ती किंवा आळस येत नाही दिवसभर आपण असे फ्रेश असतो आपल्याला कुठल्याही शरीरात अवघडल्यासारखे वाटत नाही किंवा सुस्त असं वाटत नाही मी आजही बघते आधीही बघितले माझे आजोबासुद्धा सकाळी कमीत कमी अर्धा तास तरी रनिंग करायचे आणि ते म्हणजे एवढे फ्रेश दिसायचे की दिवसभर त्यांना कितीही शिडी शिड्या चढायला सांगा किंवा कितीदा उतरायला सांगा तर त्यांना कधी कंटाळा वाटत नसे किंवा कितीही दूर पायी चालायला चालत जायला सांगा तरी ते थकत नसे किंवा त्यांना आळस येत नसे आजोबा नंतर मी वडिलांना बघते वडिलांचंही आज वय वर्ष पासष्ट आहे पण ते देरी देखील सकाळी कमीत कमी आता वयोमानानुसार तीस ते पस्तीस मिनटं रनिंग करतात मी त्यांना विचारते की तुम्ही का रनिंग करता तर ते म्हणतात की दिवसभर आपल्याला असं फ्रेश वाटतं आणि शरीरातील सगळी जो आपली नकारात्मक उर्जा असते ती सकाळी शुद्ध हवेने ती निघून जाते आणि आपल्याला मोकळा असा ऑक्सिजन मिळतो सकाळी सकाळी फ्रेश आपल्याला असा ऑक्सिजन हा मिळतो आणि नेहमी म्हटलं भूक चांगली लागते दिवसातून दोन ते तीन वेळा आपण जेवण करू शकतो नास् जेवण करू शकतो आणि पोट साफ असते कुठल्याही प्रकारचे आजार वा रोगराई आपल्याला लागत नाही किंवा आपण कुठे खूप चालल्याने आपल्याला दमा किंवा थकवासुद्धा आपल्याला येत नाही किंवा कितीही स्पीडली काम केलं तर असं थकल्यासारखं आपल्याला वाटत वाटत नाही आणि नेहमी आपला चेहरा हा फ्रेश दिसतो मी म्हणते सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी सहा साडेसहा ते सातच्या दरम्यान जरी आपण रनिंग केली तरी आपल्याला देऊ असं फ्रेश आणि तंदुरुस्त आपण असे वाटू आणि आपल्या शरीरात कुठलंही प्रकारचं असं चरबीयुक्त भाग आपल्याला दिसणार नाही आणि एकदम व्यवस्थित आपलं चवळीच्या शेंगेसारखं आपलं शरीर एकदम स सोडित बांधा म्हणून आपलं राहील आणि दिवसभर आपण आपल्याला फ्रेश वाटेल कुठल्याही प्रकारचा आपल्याला आजार होणार नाही किंवा आपण कुठल्याही आजाराला आमंत्रण देणार नाही कारण कसं व्यवस्थित आपलं पोट साफ होईल दिवसातून आपण व्यवस्थित दोन ते तीन वेळा जेवण करू शकू त्याच्यामुळे रनिंग ही स केलीच पाहिजे सगळ्यांनी केली पाहिजे की त्याच्यामुळे आपल्याला भरपूर शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत मानसिक सुद्धा आपल्याला शांती मिळते आणि तंदुरुस्त शरीर आपलं हे तंदुरुस्त राहते